माणसाला प्रेरणा ही आपल्या सोबत राहणाऱ्या व्यक्तीमुळे मिळते तर मी अनुकरण करत असतो किंवा ल लहानपणी आपण एखाद्या मोठ्या व्यक्तीचे अनुकरण करतो एखादा भारभ भारदस्त व्यक्तिमत्वाचा माणूस जर का मोठी दुचाकी घेऊन जात असेल तर ते खूप एक रुबाबदारचं काम वाटायचं आणि त्याचं प्रेरणेमुळं मला पण वाटायचं की मी दुचाकी चालवावी आणि याच प्रेरणेतून मला ही आवड निर्माण झाली आणि मला दुचाकीवरून फिरण्याचीचं वेड लागलं ते वेड आजही कायम आहे मी माझ्या नातलगांसोबत जेव्हा दुचाकीवरून जात होतो त्यावेळेस मला वाटायचं की हे मी कधी चालवू पण माझं वय नव्हतं पण जेव्हा मी माझं वय वाढलं माझे पाय त्या दुचाकीवर पोहोचू लागले तर मी चोरून लपून छपून ती दुचाकी शिकण्याचा प्रयत्न केला आणि शिकवली पण भरपूर वेळेस अपघात पण झाले मजा पण आली पण हे वेड कायम आहे आज पण मी वेगवेगळ्या प्रकारच्या दुचाकी चालवण्याचा आनंद उपभोगतो आणि म आधी सांगितल्याप्रमाणे मी शिरस्त्राण वापरतो हातमोजे वापरतो आणि पाहिजे ती काळजी घेतो आणि नियमाचं पालन करतो नियमाचं पालन करून आपलं वेड जपणे कधीही महत्त्वाचे आणि सुरक्षिततेचे